आरोग्य सेवा क्षेत्रातील अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि उपक्रमांची समस्या राज्य कसे हाताळत आहे हा प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे सगळ्यात मोठं अवघड आहे कारण की आपले जेवढे गव्हरमेंटचे हॉस्पिटल्स आहेत मुंबईवरन् मुंबईमध्ये त्यामधे सध्या जिथे आम्ही रहातो तिथे आमचं जवळपासचं हॉस्पिटल गव्हरमेंटचं ट्रॉमा हॉस्पिटल आता हे ट्रॉमा हॉस्पिटल अगदी हायवेला लागून आहे वेस्टन एसपेस आहे हायवे जो आहे तिथे हे हॉस्पिटल आहे पण कधी एमर्जन्सी आली ॲक्सिडंड वगैरे काही झाला तर या हॉस्पिटलमध्ये जेव्हा प्रे पेशन्टला घेऊन जातो तेव्हा असं सांगण्यात येते की आमच्याकडे सि टी स्कॅन किंवा एम आर आय ह्याच्या मशीनमध्ये काही बिघाड झाल्या कारणाने तुम्ही पेशंटला कूपर किंवा बोरिवलीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा पण ह्या पूर्ण प्रोसिजरमध्ये पेशन्टला जेव्हा इथून ते तिथून घेऊन जाण्यात येतं त्याच्यामध्ये पेशन्ट दगावतो असं भव भरपूर वेळा झालं आहे की कित्येक पेशंटला तिथे गेल्यावरती कॅज्युअल्टीला जेव्हा कॅज्युअल्टीची रांग बघाल एखाद्याचा ॲक्सिडेंट होऊन जर रक्त वहात असेल आणि गॅ ट्रॉमामध्ये आम्ही जर घेऊन गेलो त्याला तर अक्षरशः फॉर्म वगैरे भरूनसुद्धा वे एवढा वेळ असतो की पेशन्ट तिथे अजून म्हणजे पे फॉर्म भरूनसुद्धा डॉक्टर कोण दाद घेत नाही जेणेकरून पेशन्टचं जर रक्त वाहतं आहे तर त्याचे वाचण्याचे चान्सेस फार कमी होतात त्यावेळी काय होतं आमचाच एक बरोबरचा प्रसंग आहे मित्राला आम्ही तिथे घेऊन गेलो त्यावेळी डॉक्टरने सांगितलं की कॅज्युअल्टी वाचमनने सांगितलं कॅज्युअल्टीच्या इथं जाऊन फॉर्म भरा आणि त्याला ॲडमिट करून घ्या पण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं की ह्याचं रक्त भरपूर वाहिलेलं आहे तुम्ही ह्याला आताच्या आता कूपर हॉस्पिटला घेऊन जा जर अशीच व्यवस्था जर असेल एखाद्या गव्हर्मेंट हॉस्पिटलची आणि त्याचं जर लोकेशन एवढं चांगलं आहे त्या हॉस्पिटलचं की कधी काही झालं तर लगेच काही तिथे उपयोग होऊ शकतो पण तिथे गेल्यावरती नेहमी काही ना काही कारण कुठलंही कारण वेगवेगळे दिले जातात ह्याच्यावरती सरकारने काहीतरी लक्ष द्यावं